बोला बोला आहे आमची गाडी किती लोकं आहे तुम्ही बरं कुठे जायचं आहे ठीक आहे ना मगर संग्रहालयामध्ये सकाळी किती वाजता यायचे आहे तुम्हाला बरं ठीक आहे ना सेलूला यायचं आहे ना बरं ठीक आहे आमचं गाडी भाडं दोन हजार रुपये लागला आहे आणि मगर संग्रहालयाचा

बरं बरं ठीक आहे त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल शंभर रुपये कमी देऊन द्या जा एकोणीसशे रुपये ट्रिप होऊन जाईल तुमची सात लोकांची आणि त्यानंतर तुम्ही सेलूला कुठे यायचं आहे मला पत्ता

बरं बरं ठीक आहे किती वाजता यायचा आहे मगर संग्रहालयामध्ये भरपूर काही पाहण्यालायक आहे मकर संग्रहालयामध्ये असं असते की स्टॉल वगैरे असते बचत गटाचे वेगळे वेगळे प्रकारचे काही असे विषय असते बघण्यालायक मकर संग्रहालयामध्ये खूप काही वेळ बी असं दिवसभराचा वेळ असते द्यायचा त्या पाहण्यासाठी हो पाहण्यासाठी पैसे वगैरे तर नाही तेवढं मला माहिती पण काही असं स्टॉल वगैरे राहते खाण्याच्या वस् काही वेज वस्तू राहते काही लोणच्याच्या बरण्या वगैरे असं काही असते मग त्याच्यामध्ये पैसे वगैरे थोडेफार लागते आहे ना भरपूर काही आहे पाहण्यालायक मगर संग्रहालय म्हणजे पूर्ण जुन्या काळातलं काही वेगळं न पाहिलेलं काही सगळं असं पाहण्यालायक आहे ना बरं बरं ठीक आहे बरं बरं ठीक आहे